होमिओपॅथिक गोळ्या होमिओपॅथिक गोळ्या घेतल्याने मला अंगावर सुजन खाज आणि डोळे भारी भारी पडते या गोळ्या मला अजिबात सूट होत नाहीत तर मी त्या गोळ्या घेत नसते घेतलं की दुसऱ्या दिवशी माझं पूर्ण अंगावर सुजन आणि खाज येते तर मी त्या गोळ्या कधीच घेत नसते डॉक्टरला विचारल्याशिवाय कोणतीच गोळी घेत नाही घेतली तर खूप प्रॉब्लेम होऊन जाते काय करावे या गोळीबद्दल काही समजत नाही उलटी येते मळमळ होते चक्कर येते त्यामुळे मी त्या होमिओपॅथिक गोळ्या काही घेत नाही पोट दुखते लॅट्रिनले होते आणि मळमळ होते चक्कर येते त्याबद्दल मी त्या गोळ्या घेत नाही